हं बोला हो आम्ही मोठ्ठं घर बांधलं पाचसहा रूमा काढल्या त्याला आम्ही किचन रूम काढली किचन रूमला कलर देत आहो त्याला गुलाबी त्या रूमला पिवळा त्याला पांढरा हिरवा असे असे टाईपचे रंग देत आहो छान दिसते त्याच्यामुळे घराची रौनक येते लोकाला पहायला खूप छान वाटते तुम्ही पण करून घ्या